फुले फळे आणि भाज्या या पैकी जर निवडायचं असेल तर मी फुले आणि फळे हे निवडेल भाज्या कशा आहे भरपूर प्रकारच्या भाज्या आहे मार्केटला अवेलेबल भरपूर प्रकारच्या भाज्या असतात पण त्याची डिमांड कमी जास्त होत असते त्यामुळं त्यात नुकसान होऊ शकते पण फुले आणि फळे यात सहसा नुकसान नसते कसं आहे फुले हा दररोज लागणारा गरज आहे दररोज लागते त्यामुळे फुले आपण लावू शकतो आणि फळे काही फळे अशी आहे जी वर्षासून एकदाच येतात किंवा वर्षातून दोनदा येतात म्हणजे वर्षातून एकदा किंवा दोनदाच आपण त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचा योग्य व्यवस्थापन करू शकतो भाज्यामध्ये कसं आहे महिनाभऱ्यात दोन महिन्यात येणाऱ्या काही भाज्या आहे त्यांचं रोजचं ते स्प्रेचं फवाऱ्याचं व्यवस्थापन करणे हे कष्टदायक असते आणि थोडं महागात पडते फळाचं कसं आहे वर्षातून एकवेळा किंवा दोनवेळा आपण त्याकडे लक्ष दिलं तर आपलं व्यवस्थापन पण योग्य होते आपल्या फायदा पण होतो आणि डेली यूजसाठी आपल्या डेलीच्या खर्चासाठी फुलं हा एकदम उत्तम पर्याय आहे आपण जर ठराविक क्षेत्रात फुलं लावली तर आपल्या मजुरीचा पण टेन्शन नसतं आपल्याला आपण स्वतः तोडून ते मार्केटमध्ये विकून नगदी पैसे आणू शकतो त्यावर आपला उदरनिर्वाह चालवू शकतो आणि फळाचा काही टेन्शनच नाही आहे वर्षातून एकवेळा तोडा वर्षभर मस्त आराम करा आणि काही फळं होऊ शकते सहा दो सहा महिन्यांनी येईल पण दोन वेळी व्यवस्थापन आरामशीर करू शकतो त्यामुळं माझ्या मते फुलं फळे आणि भाज्या यापैकी मी फुले आणि फळे याला जास्तीत जास्त प्राधान्य देईल